मला प्राचीन काळातील शिवाजी महाराज मला माहिती आहेत शिवाजी महाराजांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आग आदरणीय बोलू शकतो त्यांच्यामुळेच महाराष्ट्र हा आता जो आपण महाराष्ट्र बघत आहो तो त्यांच्यामुळेच आहे मराठी माणूस हा शिवाजी महाराजांमुळेच आहे पहिले या धरतीवर मुसलमानांचा राज होता परंतु आपले शिवाजी महाराजांनी थोडासा धाडस करून त्याच्याकडून मुसलमानकडून आपला सो आपला स्वराज्य त्यांचा स्वराज्य मराठी बांधवांचा देश महाराष्ट्र इथे उभा केला आता जेवढे पण मराठी म बांधव आहेत ते सर्व शिवाजी महाराजांमुळंच आपण मराठी भाषा ही बोलू म्हणजे आपण इथे महाराष्ट्रामध्ये आपण त्यांच्यामुळेच आहे आपण असं बोलू शकतो शिवाजी महाराजांनी खूप सारे किल्ले जिंकले त्यांच्यावर असे तीनशे तीनशेसाठ काहीतरी असे किल्ले त्यांच्या नावावर आहेत शिवाजी महाराजांनी औरंगजेबा व्य विरुद्ध वापस शिवाजी महाराजांनी ता जो कोण हा हा कोण होता तो त्याची हा उंची ही सात फूटपर्यंत होती फैजल खाननं त्याला हरवलं होतं तर खूप म म्हणजे छोट्या उंचीचे होते शिवाजी महाराज परंतु त्यांची कीर्ती ही खूप महान होती ते बोलतात ना उंची लहान पण कीर्ती महान असे असे आपले शिवाजी महाराज होते शिवाजी महाराजांचे पुत्र पण तसेच होते संभाजी महाराज त्यांन त्यांनी तर त्यांचा जीव असा त्यांचा जीव औरंगजेबाने घेतला होता पण तरीही ते वाघासारखे त्यांच्या जीवाचे चिव व त्यांनी वाघासारखे ते उभे होते ते कुत्र्यासारखे न मरता ते वाघाचे जीवन म मेले त्यांना मरण आलं शिवाजी महाराजांबद्दल बोलू इच्छितो तिर तर त्यांनी रायगडचे रायगडवर त्यांची समाधी आता आहे रायगड किल्ला पण त्यांनी जिंकला सिंधुदुर्ग किल्ला त्यांनी बांधला पुण्यामध्ये जिंकलं पुणे ह पुण्यामध्ये सर्वात जास्त त्यांचे किल्ले आहेत आणि त्यांचे मावळे त्यांच्यासाठी असे होते की ते क कधीही त्यांच्यासाठी जीव द देण्यात रेडी असतात कारण की त्यांनी लोकांच्या क कल्याणासाठी लोकांसाठीचं सगळं काही त्यांचं जीवन पूर्ण प्रेरित केलं होतं त्यामुळेच लोकं पण त्यांला जीव त्यांना जीव लावत होते प्रेम करत होते लोकं पण त्यांना आणि असं एक महान राजा पण आपल्या महाराष्ट्र ज्याने घडवून आणला असा महान राजा आपल्या भा भारताच्या धरतीवर होऊन गेलेला आहे